नागपूर शहरामध्ये कला नि हस्तकौशल्यांची भूमिका वंचित गटांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या त्यांचा विकास करून समाजाच्या धारा प्रवाहामध्ये बसवण्यासाठी आहे मातीपासून भांडी तयार करणे मूर्ती तयार करणे बांबूपासून वस्तू बनवणे झाडूपासून झाडू बनवणाऱ्या दोन वाद्य तयार करणे करणारे हे सगळ्या व वंचित गटांमध्ये मोडतात त्यांच्या कलेचा आणि त्यांनी बनवलेल्या वस्तूंना सांगला बाजारभाव देऊन योग्य भाव मिळवून देऊ त्यांचा आर्थिक आणि सामाजिक सबं कल्याणासाठी मदत मिळेल त्यांचे आर्थिक जीवन चांगलं होईल